मी टी वीवर आजतक या चॅनलवर डिबेट न् न्यूस डिबेट पाहिलेय त्यावेळी दोन व्यक्ती बसून राहतात जे डिबेट कॉम्पिट जे डिबेट कॉम्पिटिशन करत असतात आणि एक न्यूज रिपोटर राहते तो न्यूज रिपोटर त्यांना क्वेश्चन्स विचारते आणि ते दोघंजणं एकामेक एकांना सांगते पण एक अगेंस्टमध्ये राहतात आणि एक दु दुसरा पण त्याच्या अगेंस्टमध्ये राहतात एक पॉजिटिव बोलते तर एक निगेटिव बोलते दोघं पण आपली आपली साईट घेते पण आणि त्यामध्ये असं कधीतरी होते की त्यांचा पूर्ण झगडा सुरू होऊन जाते म्हणून तो झगडा काही व्हायला नाही पाहिजे ती डिबेट कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये जे चालू राहते ते माझ्या मते काही मला ठीक वाटत नाही त्याम् त्यांनी झगडा नाही करायला पाहिजे झगडा करून आपल्याला काही मिळणार नाई आहे आज जे खरं आहे ते खरं आहे खोटं आपल्याला चालत नाही आणि हमेशा कितीपण झालं तरी हमेशा जे खरं आहे त्याची साथ दिली पाहिजे आणि जेम् ते न जे डिबेट कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले राहते त्यांनी जे चांगली गोष्ट आहे त्याच्याचकडून पा पार्टिसिपेट केलं पाहिजे